पोहण्याचा जो व्यायाम आहे तो आरोग्यासाठी निश्चितच खूप चांगला आहे कारण एकतर त्याचा सर्वांगाला त्याचा व्यायाम होतो म्हणजे हात हातपाय आणि तुमची जी बॉडी पूर्णपणे पाण्यावरती तरंगते तर ती तरंगत राहण्यासाठी जे हातपाय मारायला लागतात त्या वेळेला तीन चार गोष्टी होतात एक म्हणजे हातापायांना व्यायाम मिळतो व्यवस्थित पोटावरची चरबी कमी करायला त्याचा उपयोग होतो आणि श्वासावरती नियंत्रण नक्कीच त्याच्यामुळे वाढतं कारण तुम्हाला एकदा तोंड वर घेऊन श्वास घ्यायचा असतो आणि पाण्यामधे जाऊन तो श्वास सोडायचा असतो तर ते हे करत असताना तुमच्या श्वसनक्रियेवरती त्याचा चांगला अतिशय चांगला परिणाम होतो श्वसनक्रिया अत्यंत सुधारते त्याच्यामुळे आणि पहाण्याचा आणखीही थेरापीज म्हणून पण वापर होतो म्हणजे जसे पायावर सूज असेल किंवा तुम्हाला चालायला त्रास होत असेल तुमच्या व्हॅरिकोज वेन्स असतील

याचासुद्धा खूप मोठा फायदा आपल्याला मिळू शकतो त्या सगळ्या ह्याचा आणि मुख्य म्हणजे तुम्ही ज्या वेळेला एक ठराविक कालावधीपर्यंत पोहत राहता तुमचा स्टॅमिना जो आहे तो अतिशय वाढतो जी लोकं पूर्वी स स्विमिंग करत नव्हती आणि त्यांना असं पाहण्यात आलं आहे की त्यांना स्विमिंग करायला लागल्यापासनं त्यांची चालण्याची गती वाढलेली आहे त्यानंतर त्यांना स्टॅमिना वाढलेला आहे त्यांना चढ चढायला कमी त्रास व्हायला लागलेला आहे तर अशा प्रकारे स्विमिंगचे खूप मोठे फायदे आहेत आणि स्विमिंग केल्यानी हानी झाली असं तुम्हाला एकही माणूस जगात मिळणार नाही त्यामुळे स्विमिंग हे पोहण्याचा व्यायाम हा अत्युत्तम आहे असं म्हणायला हरकत नाही